वेगवेगळ्या हवामानात ऊ उदाहरणार्थ उन्हाळा थंडी पाऊस यामध्ये धावण्यासाठी काही सूचना विशेष करून तर नाही कारण धावण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सूचना केल्या जात नसतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बस ही एकच ओळ याला लागू पडते